मी लहान असताना असून मला एखादी नृत्यकला शिकून घेण्याची इच्छा होती परंतु शाळेत असताना तसेच घरातल्या काही लोकांना हे आवडत नसल्यामुळे नृत्यकला मागेच राहिली बट कोणत्या ना कोणत्या तरी एका नृत्य प्रकारात आपण चांगले प्रवीन व्हावे असं माझं स्वप्न होतं आणि त्यास्तव आत्ता मी नोकरी करायला लागल्यानंतर मी माझं हे स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं असं विशेष असं ध्येय ठेवलेलं नाही परंतु आन आनंदाकरिता आणि मला स्वतःला आवडतं याकरिता मी नृत्य शिकायचं ठरवलं सध्या मी भरतनाट्यम शिकते आहे त्याच्या पहिल्या परीक्षेची तयारी करते

विशारद करण्याची इच्छा आहे परंतु हे ध्येय गाठण्यासाठी फार काळ लागेल मी माझं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन सध्या प्रथम परीक्षेकरिता लागणारे अडवु विविध हस् हस्त तसेच त्यामध्ये असणाऱ्या हालचाली याबद्दलचे प्रशिक्षण सुरू आहे भरतनाट्यम हा नृत्य प्रकार तसा फार सुंदर आहे यामध्ये राग

भाव आणि योग यांचं संगम आहे या सगळ्यातून शारीरिक हालचाली ह्या उत्तम होतात तसेच व्यायामही होत या नृत्यप्रकारातील संगीत जे आहे ते कर्नाटकी संगीत आहे तेही अतिशय सुंदर आहे आणि छोट्या छोट्या हालचालींमधून आपण गोष्टी सांगू शकतो कथानकही ह्यामध्ये सांगता येतात तसेच शारीरिक क्षमता सुद्धा ह्या नृत्यपकारातून वाढते आहे आमच्या गुरु ह्या उत्तम भरतनाट्यम सादर करतात त्यामधल्या सर्व हस्तभेद पादभेद दृष्टीभेद हेही सुंदर प्रकारे शिकवतात वेगवेगळ्या मुद्रा तसेच सादरीकरणं याबद्दलही त्या खूप छान माहिती देतात माझं ध्येय आहे की मी भरतनाट्यमध्ये विशारद करावं